खरंतर लिखाण करणं हा माझा छंद आहे किंवा वेळ घालवण्याचा एक मार्ग आहे मी अगदी व्यावसायिकरीत्या या क्षेत्रात नाही आहे त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं देणं मला काही जमणार नाही पण मी जेव्हा पण लिहिते काहीही का असेना ते त्यात सर्वात महत्त्वाचं पात्र हे मी स्वतः असते बहुतांश वेळेला आणि इतर वेळी अर्थात मी जे काही पाहते अनुभवते माझ्या आजूबाजूच्या समाजात असेल प्रवासात असेल किंवा मित्रमैत्रिणींच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना असतील या माझं सोर्स असतात त्यातून मला काही गोष्टी सुचतात आणि त्यातून मी लिहिते त्यामुळे अशी काही विशिष्ट प्रक्रिया वगैरे आहे असं मला नाही वाटत